माझ्याकडे धार्मिक प्रथांशी संबंधित गाणी आहेत ती म्हणजे गणपतीची गाणी गजानना तू गणराया हे मला गाणं खूप आवडतं कारण त्याच्यामध्ये आपलं मन प्रसन्न होतं एक शांतता मिळते आपल्या मनाला आणि दुसरी गोष्ट की गणपती आल्यासारखं वाटतं